मले रेडिओवरून बातम्या ऐकाले लय आवडते त्यामध्ये चौऱ्याण्णव पॉईंट दोन पूर्णांक नावाचं रेडिओ चॅनल असून त्यावरच्या बातम्या एवढ्या चांगल्या असतात ना की एकदम निर्भीड प्रकारे तो माणुस जो आहे आर जी किसना तो एवढ्या प्रकारे एवढ्या चांगल्या प्रकारे आपल्या वृत्तांची बातमी सर्वांपर्यंत पोहोचवतो त्याला कुठलीही भीती न बाळगता कुठलीही अपारदर्शकता न दर्शवता तो आपल्या प्र्रकारे एवढ्या चांगल्या प्रकारे बातम्या पोहोचवतो जगभरातील म्हणजे भारतातील नव्हेच तर जगभरातील सर्व बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवतो म्हणून मला ते चॅनल जरा जास्तच आवडतं आणि एकदम जीवापाडचा विषय माझा तो झालेला आहे त्यामदे असलेली जो पुरावे कुठली एखादी घटना घडली त्यामध्ये तो देत असतो तो पुरावे त्यानंतर तो सबूत वगैरे आणि जो माहिती जो सांगतो त्याचा सुस्पष्ट आवाज म्हणजे लोकांना खिळवून ठेवतो आपल्याशी अशा प्रकारची निर्भीड पत्रकारिता तो आपल्या संवादातून आपल्याशी साधत असतो मीच नव्हे तर माझ्या गावातील सर्व मंडळी एका जागी गावच्या पारावर बसून त्याच्या सर्व गोष्टी ऐकत असतो तो आपल्या प्रकार सांगतो की जसे की मोदींचं जगभ्रमण म्हणा किंवा मग अमेरिकेने केलेले न्यूक्लिअर वॉर्स तसेच जापानची प्रगती चीनची प्रगती नुकताच डोनाल टम ने लावलेला आपल्या टेरीफ या सर्व बाबतींची तो माहिती अत्यंत निर्भिडपणे अत्यंत पारदर्शकते पर्यंत आपल्यापर्यंत पोचवतो त्यामुळे त्याचं जे रेडिओवरचं ज चॅनल आहे ना जे आमच्या घरात घरोघरीपर्यंत पोचलेलं आहे आणि त्याचमुळे मी त्याचा एवढा मोठा फॅन झालेलो आहे की एकही दिवस न गमावता मी रोज त्याला ऐकत असतो सकाळ असो दुपार असतो नंतर पुनश्च रिपीड टेलिकस्ट असो मी हे रोजच बघत असतो आ आणि त्यामुळे ना माझा आत्मविश्वास एवढा उंचावला आहे की मला कोणत्याही सिच्युएशनमध्ये टाका कुठलाही प्रश्न विचारा मी त्या रेडियओ जॉकीमुळे रेडिओ रील बातम्यामुळे मी कुठलीही माहिती अत्यंत परखडपणे सांगू शकतो कुठले प्रश्नांना एकदम समोरे तोंड करून जाऊ शकतो हीच त्या चॅनलची कृपा आहे आणि त्यामुळे मला चौऱ्याण्णव पय पूर्णक दोन हे चॅनल खूप आवडतं